नमस्कार मी अश्विनी भोज खरं तर स्वयंपाकघर आपले हे सुंदर आणि स्वच्छ असायला असणे खूप आवश्यक आहे आपण स्वच्छ आणि सुंदर जर ठेवले तर मग उंदीर झुरळ इत्यादींचा आपला त्रास कमी होतो कमी होतो म्हणजे टळतोच खरं तर आपल्या स्वच्छतेवर सुद्धा काही किटाणूंची उत्पत्ती होत असते आपण स्वच्छतेचा जर अभाव ठेवला तर उंदीर त्रास उंदीर हे त्रास देणारच झुरळ मुंग्या इत्यादींचा त्रास आपल्याला होतो तर आपल्या काही नि अनिश्चित गोष्टींमुळे किंवा दुर्लक्षित गोष्टीमुळे काही त्रास आपल्याला उद्भवतो स्वच्छतेचा अभाव जर थोडासा झाला तर तिथे उंदीर व झुरळांची उत्पत्ती होते तर या उंदिरांसाठी आपण काही आपण हे टळण्यासाठी काही त्याला उपयोग करू शकतो तिथे आपण उंदरांच्या औषध ठेवणे किंवा किंवा त्याला इजा नं होऊ होऊ द्यायची नसेल तर एखादा त्यासाठी पिंजरा ठेवणे खूप आवश्यक आहे त्या पिंजऱ्यामध्ये हे उ उंदीर पकडून आपण त्यांना घराच्या लांब बाहेर नेऊन सोडू शकतो तर या झुरळांसाठी तर आपल्याला स्वच्छता खूपच महत्त्वाची आहे झुरळ म्हणजे ओल ओलसरपणा घरातील ओलसरपणा स्वच्छतेचा अभाव यामुळे आप झुरळ झुरळांची उत्पत्ती होते झुरळ ही ओलसर ठिकाणी जास्त उत्पन्न क उत्पन्न होते